हे बघन जो मी तुझ्या तुला की नाही काही आहारचविषयी तुला काही सांगत आहे जर तुला कोणती कोणतं औषध जरी मागवायचं आहे तर त्या औषधावरचा आधी लेबल वाचायला पाहिजे ते एलर्जी मुक्त आहे की नाही ते बघायचा पाहिजे अन्नाची लेवल काळजीपूर्वक वाचायला पाहिजे आहारामध्ये जरी तुला काही वस्तू नसतील आवडत जसं की शेंगा झाल्या अजून कोणत्या प्रकारचं फळं वैगेरे झाले जे तुला नाही आवडत अशा वस्तू नाही खायला पाहिजे तुला जे पौष्टिक आहे तेच वस्तू घ्यायला पाहिजे ज्या तुझ्या म्हणजे हेल्थवर चांगला परिणाम करू शकते अशा वस्तू तुला घ्यायला पाहिजे म्हणजे त्याच्यावर आहारा आहाराच्या योजनेसाठी नोंदणीकृत आहार तज्ज्ञांसोबत तज्ज्ञांनी दिलेला सल्ला बघायला पाहिजे आणि जे आज शरीराला पोषक आहे तसेच याच्यावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे